बुलढाणा जिल्ह्यामधे जवळपास एका ठिकाणी भील भेल या समाजाचा वावर आहे एक वार्ड वार्ड नंबर म्हणजे प्रभाग क्रमांक एक अ व दुसरा प्रभाग क्रमांक दोनमध्ये ह्या जय भीम समाजाचा म्हणजे बुद्धिश्ट समाजाचा वावर आहे तर वार्ड नंबर एकपासून ते आठपर्यंत असा हे असं मुस्लिम समाजाचा असा हे भाग आहे पण असे कधी वाटणार नाही की ते एका ती ते वेगवेगळ्या समाजाचे असून सगळे एकाच समाजाचे आहे असे वाटतील असं ते ठिकाण आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी जवळपास असे ठरवलेले आहे की जवळपास आपल्या गोष्टी ह्या जे जवळपास मित्रासारखेने आणि भाऊबंदासारखेने अशी त्यांची समानता आहे